मी माझं एक महिन्यापूर्वीच नवीन वाहन चाल चालवण्याचा परवाना आहे तो आपडेटसाठी पाठवला होता परंतु त्यामध्ये काहीतरी माझ्याकडून चूक झाली आणि तो आपडेट झाला नाही कृपया करून तू मला मार्गदर्शन करू इच्छितो का की तो नेमकं कुठल्या वेबसाइटवर जाऊन पाहायचा आहे आणि सध्याची परिस्थिती किंवा सध्याची स्थिती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाहायची आहे कृपया करून तू मला नक्की मदत करतील कारण की मला त्यामध्ये खूप अडचणी येत आहेत मी बाहेरगावी फिरायला जाणार आहे त्यास् साठी मला लायसनची गरज आहे आणि ते आपडेट जर झाले नाही तर मला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे कृपया करून तू काही दिवसांपूर्वी तुझे ऑनलाइन अर्ज केला होता आणि ते एकदम व्यवस्थित स्थितीमध्ये तुझे लायसन तुला मिळाले होते कृपया त्या संदर्भात मला मार्गदर्शन करशील